मी किरायाने राहत असते आणि किरायाने राह राहिल्याच्यानंतर ते घरमालक आहे ते बी बिलासाठी आम्हाला किटकीट करत असते त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला पटत नसेल तर आम्हाला सेपरेट मीटर लावून द्या द्याल असं मी त्यांना म्हटलं त्यांना जर पटत असेल तर ते मला सेपरेट मीटर लावून देईल मला काही यामध्ये परवडत नाही आहे त्यामुळे मी त्यांना स चांगलं ठरावपनी चांगलं त्यांना सांगितले की मला सेपरेट मीटर लावून द्या तरच मी तुम तुम्हाला बिल वगैरे सगळं पे करीन त्यानंतरच मी सगळं किराया वगैरे तुम्हाला देत जाईल त्यान अन् अन्यथा तुम्हाला तुम्ही जर मला सेपरेट मीटर घेऊन नाही दिले तर मी तुम्हाला त्यामध्ये मी तुमचं काही ऐकून तुम्हाला जास्त जास्त बिलाचे पैसे वगैरे काही देन देणार नाही त्यामु हं त्या ही मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे